हां हॅलो कबीर हां भाऊ कसा आहेस हां अरे मी फोन केला होता हो आता आपली आय पी एल चालू होणार आहे दोनहजार चोवीस एकवीस तारखेपासून बावीस मार्चपासून बरोबर मग काय कोणाला सपोर्ट करणार या वर्षी चेन्नई फॅन हां मी ठरलं मी आपलं पहिल्यापासून भाऊ दोनहजार आठपासून जो आय पी एल आलती तवापासून मी मुंबई इंडियनना सपोर्ट करतो ते तसं बघा हा तसं सी एस के पण भारी आहे बघ आता बघ आता सी एस के पण पाच वेळा जिंकलेली आहे ट्रॉफी हां आणि मुंबई पण पाच वेळा जिंकलेलीए आहे मग काय वाटते या वर्षी कोण जितेल मुंबई का सी एस के

सी एस के जिंकणार आहे का अरे पण मी काय बोलतो थाला आहे मानतोय मी आपलं धोनी आहे पण धोनीचा धोनी चालला तर चालला नाही तर ना चालला आता ध धोनी तर धोनीचं आता वय झालेलं आहे आता हा ते बरोबर आहे पण तू आता बघितली का धोनीची नवीन ट्विट आलेली आहे त्यानी त्यानी एक ट्विट केलेली ट्विटरवर की आता मी नवीन रोल निभवणार आहे नवीन रोल म्हणजे माहीत नाही आता तो काय करू शकतो कोच पण बनू शकतो तो

आम्ही माहिती आहे का आम्ही सतरा करोडला ट्रेड मधून घेतलं हार्दिक पांड्याला गुजरातचा कॅप्टन होता पण आम्ही त्याला मुंबईमध्ये आणलो वापस हार्दिक पांड्या हां तेच पण अरे हा मानतो मी सी एस के भारी आहे पण इतकी भारी नाही राह आता का माहिती आहे का कारण की मुंबई फायनल नव्हती आलेली मागच्या टाईमाला फायनल झाली होती गुजरातसोबत आणि गुजरात म्हणून हारलेली गुजरात म्हण म्हणून सी एस के जिंकलेली परंतु जेव्हा पण बघ जेव्हा पण बघ जेव्हा पण मुंबई मुंबईसोबत सामना आला नं सी एस केचा फायनलमध्ये तर मुंबई जितली भाऊ मुंबई कारण की समोर कोण आहे रोहित शर्मा

हां पण मी काय

हां पाची बोटं सारखे नसतात म्हणून तू आता तू सी एस केला सपोर्ट करतोय कोण आर के बीला करन कोण कोलकत्ताला करन तसं मी मुंबईला करतो तू सी एस केला करतो तू तुझ्या जागी बराेबर मी माझ्या जागी बरोबर आहे की नाही

अरे आमच्याकडं पण अरे आम आमच्याकडं आमच्याकडं पण अंबानी माहिती आहे का अंबानी म्हणजे इतकी मोठी बॅनर लावतो ना पूर्ण मुंबईत इतके मोठे बॅनर लावतो नं तो काय सांगू तुला आता माहिती आहे का मी कधी मुंबईला आपल्या जाशील ना कधी लम मरीन लाईन्स बँड्रा साईडला आता वानखेडे स्टेडियमच्या बाहेरच बघ इतके मोठे बॅनर असेल ना मुंबई इंडियन्सचे काय बोलू ऐकतोय ना तू पहिली पइ पहिलीच मॅच बावीस आहे बावीस तारखेला डायरेक्ट आर सी बीसोबत आहे तुमची सी एस केची तर

हां संगती बसू हा ठीक आहे संगती बसून काहीतरी घेऊन पण येशील नाही का